माझी मातृभाषा मराठी आहे आणि माझ्या भाषेतील जुनं साहित्य खूप लोकप्रिय आहे अनेक लेखकांनी साहित्यकारांनी जुन्या भाषेत साहित्य लिहून ठेवलेलं आहे अतिशय प्रगल्भ मराठी साहित्य आहे उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथामधून गीतेचं सार तिथे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये माणसाने कसे जीवन जगावे आणि दैनंदिन जीवनात आलेल्या संकटावर कशी मात करावी आणि जीवन जगताना आलेल्या संकटांना कसं सामोरं जावं आणि अनेक गोष्टींचा त्याच्यात उलगडा आहे अनेक गोष्टी त्याच्यातून सर्वसाधारण सामान्य माणसाला जगताना काय अडचणी येतात आणि त्या अडचणींवरती कशा पद्धतीने मात केलं पाहिजे कसं संयमी शांत राहिलं पाहिजे अतिशय प्रगल्भ मराठी साहित्य आहे साहित्यामध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत ज्याच्यामुळे माणसाचं जीवन सुखकर होईल अशा गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत मराठी साहित्या तील काही गोष्टी इतक्या उत्कृष्ट आहेत माणसाचं जीवन जगण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो ज्ञानेश्वरीमध्ये जीवनाचं सार सांगितलेलं आहे गि त्याला मिनी गीतासुद्धा काही लोक म्हणतात की ज्ञानेश्वराने त्या काळात इतक्या पूर्वीसुद्धा माणसाला जीवनात काय अडचणी आहेत आणि काय येतील याच्या विषयी जे लिहून ठेवलेलं आहे ते अकल्पनीय आहे आणि मराठी साहित्यात अशा अनेक गोष्टी आहेत हे एक उदाहरण फक्त ज्ञानेश्वरीचं झालं अनेक साहित्यांमध्ये जुन्या साहित्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लिखाण झालेलं आहे आणि त्या लिखाणाचा वापर शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो आणि बरेचसे जण ते साहित्य वासतात आणि ते वाचल्यामुळे त्यांना खूप त्यांच्या ज्ञानात भर पडते आणि त्या साहित्याचा त्यांच्या जीवनातसुद्धा उपयोग होतो समाजात जगण्यासाठी समाजात वावरणे चालणे फिरणे बोलणे अनेक गोष्टी आहेत समाजातील अनेक गोष्टींना त्याचा फायदा होतो त्याच्यामुळे जुन्या साहित्याची खूप माहि महती आहे आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल त्याच्यामुळे शक्य होईल तेवढे सगळ्यांनी जे मराठी भाषेत जुने साहित्य आहे ते वाचलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला आ पूर्वी ई च्या ज्या गोष्टी आहेत भविष्यातल्या त्यासुद्धा समजू शकतील